कुठला तरी एक खेळ प्रत्येकाने आयुष्यात खेळलाचं पाहिजे माझ्या दृष्टीने खेळ हा मैदानी असावा त्यामुळे तुम्हाला आपोआप धावण्याची किंवा सूर्यप्रकाशात राहण्याची संधी मिळते सूर्यप्रकाशात गेल्याने तुम तुम तुम्हाला डी व्हिटॅमिन तुमच्या शरीरामध्ये तयार होतो आणि खेळ खेळल्याने जर सांघिक असेल तर संघभावना तयार होते एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा तुमच्या शरीरामध्ये तयार होते तुम्ही खेळ खेळता त्यासाठी तुम्ही प्रॅक्टिसही करता त्या प्रॅक्टिसमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या लोकांबरोबर खेळ खेळावे लागतात त्यामुळे प्रत्येकाची विचार करण्याची प्रक्रिया किंवा सकारात्मकता त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन ह्याबद्दल तुम्हाला माहिती होते की जी तुम्हाला तुमच्या आयुष्यात कुठल्या ना कुठल्या तरी पद्धतीने कामास येते सांगू शकत नाही की ह्याच वेळेला ती कामाला येईल किंवा ह्याच वेळेला तुम्हाला त्याचा उपयोग होईल परंतु खेळ खेळण्याने एक आनंद मिळतो एक नैसर्गिक उत्तेजना मिळते की ज्यात ज्यामुळे तुम्हाला व्यसन करावं याची गरज पडत नाही त्यामुळे शक्यतोवर सांघिक खेळ खेळावेत

फुटबॉल खेळताना बॉलची दिशा कशी बदलायची किंवा क काय केलं म्हणजे कुठे बॉल जाईल आपल्याला आवश्यक असलेल्या ठिकाणी अव तो बॉल कुठल्या पद्धतीने न्यायचा ह्याचं आपोआप शिक्षण मिळत जातं